मी माज्या कुटुंबाबद्धल व माज्या मैत्रिनी एंच्याबद्दल सांगते मला दोन मुली आनि हजबेंड आहे एक सासू दोन दीर आहे मला तसं तर मैत्रिनी आहेत मना पुष्कळ पन जे आपल्याबद्दल चांगले विचार गी करतात कदी आपलं टेंशनमदे रातो आपन त्याच्याबद्दल विचारपूस करतात अशा माज्या मैत्रिनी आएत छान सुख दुःखामदे साथ देनाऱ्या थे मैत्रिनीच असतात त्याच्या अतिरिक्त कोनी असत नाई फॅमिलीपन असते मना जेवडूक आपल्याला ताप आला काई आला तर आपल्यालास घरचेच दावतात मयत्रिनी तर लांबस राअतात